लॉकडाऊनमध्ये जो कोरोना पीरियडमध्ये लॉकडाऊन पडला होता ज्याच्यामध्ये सगळी जणं घरीच होती व स रोगही संसर्गजन्य रोग असल्यामुळे लोकांची लोकांची भेट गाठ कमी होती आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जण हा प्रत्येकाच्या घरामध्ये होता आणि त्यांची कामं म्हणा शिक्षण म्हणा त्यांचे लेक्चर्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांना घर बसूनच आपल्या फोनवर म्हणा किंवा लॅपटॉपवर म्हणा या गोष्टी कराव्या लागत होत्या आणि त्याचा वापर ही खूप जास्त मला वाटतं झाला होता कारण संसर्गजन्य रोग असण्यामुळे माणूस घरातून बाहेर ही जात नव्हता त्याच्यामुळे त्यांचे एंटरटेनमेंटसाठी किंवा त्याच्या कामासाठी हा त्याला फोनचा म्हणा किंवा लॅपटॉपचा म्हणा यूज करणं हा भागच होता आणि त्या टाइममध्ये खूप जास्त प्रमाणावर लोकांनी इंटरनेंटमेंटसाठी सुद्धा मोबाइलचा यूज केला त्यावेळी आता लॉकडाऊन तर आपलं तीन वर्ष लॉकडाऊनच चाललं होतं त्या लॉकडाऊनच्या पीरियडमध्ये असं तर नाही की आपल्याला जे आपल्या कामासाठी म्हणा किंवा पैसे कमवण्यासाठी आपल्याला आपलं काम करणं गरजेचं होतं आणि काम करण्यासाठी जी सध्या लॉकडाऊनमध्ये सिचुएशन होती की वर्क फ्रॉम होम हा एकच ऑप्शन सध्या सगळ्यांकडे होता आणि त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम करत असताना आपल्याला लॅपटॉप मोबाइल किंवा इंटरनेटच्या निगडीत असणाऱ्या गोष्टींचा वापर त्यावेळी करावा लागत होता माणसांना आणि त्याचबरोबर लेक्चर्स किंवा एज्युकेशनमध्ये तीन वर्ष कोणाचा गॅप होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती तेव्हा ते सरकारने नियम काढला होता की कुठल्याही गोष्टी न थांबवता त्या आपण ऑनलाइन पद्धतीने चालू ठेवा त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा गोष्टी सगळ्या ऑनलाइन चालू केल्या होत्या ऑनलाइन लेक्चर्स होत होते जवळपास दोन वर्ष ऑनलाइन लेक्चर्सच चालू होते त्याच्यामध्ये लोकांचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी बोर्डस् एक्झामसुद्धा ऑनलाइन पद्धतीतच झाल्या आणि पास आउट झाले आणि त्याच्यामुळे दोन वर्ष इंटरटेनमेंटसाठी वर्किंगसाठी त्यांच्या शिक्षणासाठी हा मोबाइल लॅपटॉप इंटरनेटच्या निगडीत सगळ्या गोष्टींचा वापर जास्त झाला असं मला वाटतं